होय आम्ही पिकनिकला जातो आमच्या शहरात कास ठोसेघर सज्जनगड त्याबरोबरच केळवली धबधबा एकीव असे ठिकाणं आहेत जिथं आम्ही परिवारासह पिकनिकला जाऊ शकतो आणि तिथं खाण्यापिण्याचा काही व्यवस्था आहेत तर तिथं हॉटेल आहेत उपहारगृह आहेत आणि तिथं अगदी ताजे ताजे असे अन्नदेखील पदार्थ खायला मिळतात आणि पिकणिकसाठी एवढी ती प्रख्यात आहेत की आता काससाठी काससारख्या ठिकाणी रिसॉर्ट्स झाले आहेत ज्या रिसॉर्ट्समध्ये सगळ्या सुविधा देखील उपलब्ध आहे माझा अनुभव तसा ठोसेघर या ठिकाणीच मी गेलेलो आहे तिथला आहे तो ठोसेघर या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो तर तिथे उपहारगृह आहे बाहेरच आणि त्या उपहारगृहात अगदी गरम गरम खा खाता येतील असे अन्न पदार्थ आम्हाला तिथं मिळाले आणि जी गावाकडची चव आहे ती अनुभवायला मिळाली त्याबरोबरच निसर्गरम्य अशा असलेल्या वातावरणाचं देखील तिथं दर्शन झालं आणि तो अनुभव खरंच खूप आनंद देणारा होता तसंच निसर्गातील मोकळ्या असलेल्या त्या ठिकाणाचा त्या ठिकाणातील असलेल्या माण समाजातली व्यक्ती तसेच वेगवेगळे निसर्गरम्य असलेले असलेल्या गोष्टींचा देखील तिथं अनुभव घेता आला